हा बोल ग दीक्षा अगं काही नाही घरीच आहे टाईमपास तुझं काय हा टाईमपासच चाललाय अगं नाही ना कुठे नाही चल ना आपण जाऊ कुठे तुझा प्लॅन आहे का काही कुठे चलते सांग ना कुठे पिक्चरला का पिक्चरला चलते अगं हो आहे नवीन लागलेला पण मला माहीत नाही की तो हिन्दी आहे की मराठी आहे मला मराठीच पिक्चर पाहायला आवडतात तुला कुठले आवडतात हो का आ हा नाही मी यायला तर तयार आहे पण मराठी असेल तरच बघू कारण की मला मराठीच फिल्म आवडतात फक्त अगं मराठी मला मला भरत जाधवचे पिक्चर खूप आवडतात खूप छान कॉमेडी करतात खूप छान ऍक्टर आहे सिद्धार्थ जाधव भरत जाधव खूप छान ऍक्टर आहेत त्यांचा तो पिक्चर नाही का ग याला गाड त्याला गाड हास्यजत्रा वगैरे मध्ये पण आलेले आहेत ते बघ तू बघितलेलं आहे का त्यांना हा

तसं भरत जाधवचा बकुळा पिक्चर पण छान आहे टी वीवर पण येतात त्यांचे पिक्चर खूप छान तर मग त्यांचा मराठी कुठला पिक्चर असेल तर आपण जाऊ मग बघायला कारण की मला मराठीच अभिनेते खूप आवडतात तू बघणार का मराठी मूवी तुला आवडेल का बरं बरं चालेल मी तुला पाहते आणि मग कळवते तसं तू रेडी राहा संध्याकाळी सहाला आपण जाऊ मग अजून कोणी येत असेल सोबत तर मग त्यांना पण घे हा मैत्रिणी असल्या की मजा येते मग बरं बरं चालेल मी तुला कळवते मग संध्याकाळी आ हो हो ठीक आहे चालेल ठीक आहे बाय